हो मी शाळेत असताना विज्ञान प्रकल्पावर काम केलं होतं आम्ही विज्ञान प्रकल्प ग्रुपने केला होता त्या विज्ञान प्रकल्पाचं नाव होतं नारळाच्या करवंटीचा कंदील आम्ही त्यासाठी एक नारळ घेतला त्याला मधून कट केलं आद त्याचा अर्धा गोलाकार केला आणि त तो पॉलिश पेपरने घासून घेतला पॉलिश पेपर घासल्यानंतर त्याला वरून भोकं पाडली आणि त्याच्यामधून वायर फिरवली वायर टोचून घेतल्यानंतर आम्ही एका साईडला मेणबत्ती लावली आणि एका साईडला वायरचं पार्टीशन गेलं वाट् वा वाटाड्या हे नारळ नारळाच्या वाटाड्या ह्या काळोखात कशा उजेड पाडतील त्यासाठी आम्ही हा प्रकल्प तयार करत होतो आणि अशाप्रकारे आम्ही एका साईडला मेणबत्ती ठेवली आणि एका साईडला वायरमधून वायरीचंच स्पार्कीसेशन आणि त्याचे दोन पार्ट करून त्याला परत आम्ही वन साईडला खिशीनी सपोर्ट दिला आणि अशाप्रकारे ती वाटाड्या त्या ते लॅम्प आम्ही काळोखात ठेवले आणि त्याचा उजेड काळोखात झाला